आपल्या देशाच्या दक्षिणेकडचा भाग विशेषत देवळांचाच आहे कारण त्या बाजूला आणि मोठमोठी देवळं आणि तिकडचं कोरीवकाम हे खूपच बघण्यासारखं आहे आता दक्षिण म्हटलं की सर्वात काय आठवतं आपल्याला तं तिरुपती मंदिर तिरुपती मंदिर म्हणजे बालाजी व्यंकटेश आणि त्याच्याबद्दल संपूर्ण आपल्या भारतामध्ये अतिशय धार्मिक भावना जागृत झालेली आहे ते देऊळ पूर्णपणे सोन्यासारखं असल्यासरवात असल्याने आपल्याला त्याचं खूप आकर्षण आहे तिथली व्यवस्था म्हटली तर गर्दीच असल्यामुळं पासेस किंवा इतर काही हे करण्यासाठी आपल्याला खूप वेळ द्यावा लागतो आणि त्यासाठी त्यांचे ऑनलाईन बुकिंग वगैरे करायला लागतं त्याशिवाय काय आपल्याला त्याचं दर्शन होत नाही त्याच्यानंतर रामेश्वर जरी म्हटलं तरी सुद्धा तरी तिथेही तसंच असतंय खरंतर कारण रामेश्वर हे जसं ज्याप्रमाणे धार्मिक स्थळ आहे त्याप्रमाणे थोडंसं आध्यात्मिक पण तिथे आपल्याला बघायला मिळतं खूप छोटे छोटे रामायणातले प्रसंग म्हणा किंवा अशा त्यांच्या सगळ्या आठवणी ती त्यांची स्मृर्ती चिन्हं तिथे आपल्याला पाहायला मिळतात विवेकानंद स्मृ स्मारक तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे आणि ते अतिशय शांत आहे मला सर्वात आवडलेलं म्हणजे विवेकानंद स्मारक कन्याकुमारी येथे आहे आणि तिथे मीनाक्षीचं पण देऊळ आहे तेही खूप छान आहे त्याचा परिसर खूप मोठा आहे आपण कुठल्या दरवाजातून आज शिरलो आणि कुठल्या दरवाजातून बाहेर पडतो हे अजिबात समजत नाही चुकायलाच होतं म्हणजे आर्थात आणि विवेकानंद स्मारकाला आपल्याला बोटीने जावं लागतं आणि अतिशय ते भव्य दिव्य असं स्मारक आहे तिथे एक ध्यान मंदिर आहे ते सर्वात जास्त मला आवडलेलं आहे म्हणजे कारण तिथे तुम्ही जर पाच मिनटं जरी बसलात त्या धान मंदिरात तरी सुद्धा आपल्याला खूप शांत शांत वाटतं नंतर तिथे विवेकानंदांबद्दलची सगळी ग्रंथसंपदा आहे त्याच्यातून आपल्याला त्यांच्या संपूर्ण जीवनाचा आलेख बघायला मिळतो त्याशिवाय तिथं तुम्हाला हवं असेल तर एखादा एक दोन तीन तास राहून तिथे आपल्याला संपूर्ण विवेकानंद ग्रंथसंपदा वाचायला त्यांनी एक सुरेख असं ठिकाण केलेलं आहे एक मोठं ग्रंथालय आहे आणि त्यातून आपल्याला खूप काही शिकता येण्यासारखं पण आहे घेता येण्यासारखं पण आहे पण काहीही झालं तरी विवेकानंद स्मारकावर मनाची शांतता आपल्याला अनुभवायला मिळते हे मात्र नक्की